आपण आपल्या घरामध्ये भरपूर क रंगाचे आपण झाडं लावू शकतो गुलाब मोगरा शेवंती शोचे मणी प्लॅन्ट आहे अजून भरपूर रंगाचे फुलं आहे शोचे आहे शोच्या पण झाडामध्ये भरपूर जाती आहे त्याचे आपल्याला भरपूर काळजी घ्यावं लागते त्याला रोज पाणी टाकणं जे झाडाचे पानं वाळले आहेत त्याला स्वच्छ करणं ते काढून फेकणं त्यानंतर आपण त्याला सलपेट देणं आहे पाणी देणं आहे फुलाचे काळजी घेणं आहे त्यानंतर आपल्याला त्याची माती व्यवस्थित ठेवावी लागते झ झाडांची माती त्यानंतर आपल्याला त्याची खूप प्रकारे म्हणजे मदत करावी लागते त्याला भरपूर म्हणजे असं जास्त उन्हाळ्यामध्ये जास्त ऊन नाही लागली पाहिजे त्यासाठी आपल्याला ती घरामध्ये घ्यावं लागते चक्रीचं झाडांनी फुलं खूप येतात त्यांना देवाला वाहिले जाते गुलाबाच्या झाडांचा सुगंध खूप छान येत असतो त्यांचे फुलं खूप सुंदर असतात मोठे मोठे भरपूर चक्रीच्या झाडामध्ये पण भरपूर प्रकारचे फुलं येत असतात जास्वंद आहे जास्वंदमध्ये एकेरी जास्वंद आहे दुहेरी आहे गुलाब आहे त्यानंतर मोगरा आहे मोगऱ्यामध्ये पण पारिजातक आहे भरपूर असे फुलं आहे झाडं आहे की त्याचा आपण फायदा घेऊ शकतो आणि झाडांमुळं आपल्याला ऑक्सिजनसुद्धा मिळते म्हणजे कार्बन डायऑक्साईड ते शोषून घेतात आणि आपल्याला ऑक्सिजन हे देत असतात मग झा झाड लावणं हे एक खूप चांगला आहे झाडे लावा झाडाला जगवा ही एक रीत आहे ती आपला आपण पाळतो घरी पण आपल्या भरपूर झाडं लावतो खायच्या पानापासूनसुद्धा आपण आपल्या घरी झाड लावतो मनीप्लँटचं जर आपण वेल आपल्या घरी लावला तर त्याचं लक्ष्मीचं रूपांतर लक्ष्मी चं ते देवत आहे म्हणते मनीप्लँटचं जर आपण झाड लावलं तर